समाजात शांतता राखण्यासठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याच्या व्यवस्थेत काही महत्त्वाच्या सुधारणा आवश्यक आहेत न्यायव्यवस्थेतील विलंब कधी क कमी करण्यासाठी जलद निकाल देणारी यंत्रणा उभारली पाहिजे पोलिसांची क्षमता वाढवून तंत्रज्ञानाचा वापर करूण अधिक प्रभावी तपासप्रणाली तयार केली पाहिजे कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि शिक्षा जलद झाल्यास गुन्हेगारांना धाक बसेल देशात वाढणारी गुन्हेगारी ही चिंतेची बाब आहे बेरोजगारी गरिबी आणि शिक्षणाचा अभाव ही या मागची काही महत्त्वाची कारणे आहेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरील जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना कायद्याची माहिती देणे गरजेचे आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कायदे असले तर त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे पोलीस आणि नागरिकांना एकत्र येऊन समाजाच्या सुरक्षे सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजेच समाजात शांतता आणि सुरक्षितता टिकवता येईल